महाराष्ट्रमध्ये बऱ्यापैकी मराठी भाषा ही बोलली जाते पूर्ण महाराष्ट्रभरात मराठी भाषा खूप अनेक प्रकाराची आहे महाराष्ट्रामध्ये पण जर मराठी माणूस कुठला दुसरा माणसाशी संवाद साधत असेल ज्याला मराठी भाषा ही येत नाही तर बऱ्यापैकी हिंदी भाषेचा वापर होतो आपण राहतो भारत देशामध्ये तर बऱ्यापैकी जर कुठल्या व्यक्तीला मातृभाषा पलीकडे दुसरीकडे कुठे जायचं असेल तर तो हिंदी भाषेचा वापर करतो हिंदी भाषा बोलली जाते बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे त्याचे प्रकार आहेत पण आपल्याला संवाद साधता येईपर्यंत मराठी भाषा आम्हाला कळते पण जर मराठी माणूस दुसऱ्या भाषेचा माणसाशी संवाद साधायचा असेल तर खरं बोलायला गेलं तर हिंदी भाषा ही वापरली जाते बऱ्यापैकी हिंदी भाषा जर आपण बघायला गेलो तर महाराष्ट्राबाहेरचे जे स्टेट्स आहेत तिथे ती भाषा वापरतात मराठी माणूस कुठे बाहेरगावी गेला तर बऱ्यापैकी शिक्षित असेल तो एज्युकेशन असेल त्याच्याकडे तर तो माणूस इंग्लिश इंग इंग्रजी किंवा काय काय माणसांना दुसऱ्या दुसऱ्या राज्यांचे पण भाषा येतात तर ते त्या भाषेमध्ये पण संवाद साधता साधतात आजकालच्या शिक्षणपद्धतीमध्ये बऱ्यापैकी इंग इंग्रजी हिंदी बाकी संस्कृत अशा सगळ्या भाषांचा पण उल्लेख आहे तर बऱ्यापैकी लोकांना दुसऱ्या राज्याच्या भाषाची पण एक ओळख आहे तर संवाद साधण्यापुरतं आपण त्या माणसाशी बोलू शकतो तर बघायला गेलं तर सर्वभौम भाषा जी आहे जर आपण आपल्या मातृभाषाच्या दुसऱ्या बोलायला गेलो तर ती हिंदी भाषा ठरेल माझ्या मते मी सुद्धा कुठे बाहेरगावी गेली मला समोरचा माणूस जर दुसऱ्या राज्याचा असेल तर मी जर शिक्षित असेन तर मी इंग्रजीचा वापर करेन समोरचा माणूस पण एज्युकेशनवाला असेल तर त्याच्याशी पण हिंदी भाषेचा वापर करेन किंवा इं इंग्रजी भाषेचा वापर करेन जर त्याला तीही येत नसेल तर दुसरा कुठला माणसाला बोलवून त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याच्याशी संपर्क साधून मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन व अशा प्रकारे मी किंवा अजून कुठला मराठी माणूस अशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतो